हा चैतन्य गमरे म्हणून माझा एक मित्र आहे त्याचं बीएससी आग्री कंप्लीट आहे आणि त्यो त्याच्या जीवावर यशस्वी झालेला आहे बीएससी अॅग्री करून त्यानं त्याचं वडूजला खत खताचं दुकान टाकलं आहे आणि युरिया वाटत आहे लई युरिया मसाला परत मग फवारायचं तसलं ठेवलं आहे त्यानं त्याच्या वरती बेसी अॅगरीचं लायसनच काढलं आहे त्यामुळं ते यशस्वी झाला आहे तो जीवनात हो झालं आहे खताचं दुकान टाकलं आहे त्याच्यानं हाय काय तेव्हा अन दुसरं म्हणजे इथून आता तर लई मोठे केलं आहे गोडाऊन टाकलं आहे लई पाक ट्रॅ म्हंजे कंटेनरचं कंटेनर एर्याचं भरून येतं त्याच्या दुकानात भकाभक खपतं लई मोठं दुकान झाले लई यशस्वी झालं आहे अहो पहिलं काही नव्हतं त्याच्याकडं गाबडं नुसतं बोंबलत हिंडत होतं पण आता लयच हे झालं आहे लई सुधारलं हो सुधारलं खरं सुधारलं आहे